मॅम मी श्वेता मॅम बोलते तुम्ही अश्विनी मॅम बोलता का ओके तर अश्विनी मॅम ते मला ॲक्च्युअली जी फर्स्ट युनिट टेस्ट जी झाली आहे ना त्याच्या जी प्र त्याची मुलांची जी प्रोग्रेस आहे म्हणजे पंकजची जी प्रोग्रेस आहे त्याबद्दल मला तुम्हाला बोलायचं होतं तर त्यासाठी आम्ही नि आम्ही एक मीटिंग आयोजित केलेली आहे तर हां तर म्हणजे मुलांना किती परसेंटेज पडले अजून किती चांगले पर्सेंटेज पडू शकतात कोणता सब्जेक्ट वीक आहे आणि कोणत्या सब्जेक्टमध्ये जास्त भर देण्याची गरज आहे तर त्यासाठी आम्ही एक म्हणजे पॅरेंट्सची मीटिंग ठेवलेली आहे तर हा जो टायमिंग आहे आमचा वीस तारखेला प्रोग्रॅम हा आयोजित केला आहे आम्ही मीटिंगचा तर टायमिंग जो आहे आमचा तो दहा ते बाराच्या दरम्यान आहे तर तुम्ही पॉसिबल असेल तर तुम्ही दोघं जण येऊ शकता का तुम्ही आणि पंकज हां तर दहा वाजता पंकज पंकजचा जो ग्रेड आहे ना तो बी ग्रेड मिळालेला आहे कारण की मार्क वगैरे व्यवस्थित आहे पण अजून म्हणजे जास्तीत जास्त लक्ष द्यायची गरज आहे म्हणजे तो घेऊ शकतो हुशार स्टुडन्ट आहे अजून जास्तीत जास्त परसेंटेज मिळावे म्हणून नाही का की स्टुडन्टमध्ये जास्तीत जास्त प्रोग्रेस व्हावी म्हणून आम्ही ही एक पॅरेंट्स डे पॅरेंट्स मीटिंग अरेंज केलेली आहे तर पॉसिबल असेल तर बघा तुम्ही भेटा कारण की काय आहे की मुलांकडे जर आत्ताच आपण लक्ष दिलं तर पुढे मुलांना चांगले पर्सेंटेज कव्हर करू शकतात आणि त्यानंतर त्यांना मग अजून ओके ओके हो हो ओके ओके

ठीक आहे ना चालेल हो चालेल या मग ओके बाय